बाळ जन्माला येणं ही कोणत्याही कुटुंबामध्ये कोणत्याही घरामध्ये अत्यंत पर्वणीची गोष्ट असते नवलाईची गोष्ट असते आणि आनंदाचीही गोष्ट असते कारण नवा जीव जन्माला आलेला असतो आणि त्या त्याला सगळं नवीन असतं आणि त्याच्या भोवतीच्या लोकांना पण त्याच्याबद्दलच्या सगळ्या नव्या गोष्टी समजून घेण्यामध्ये खूप रस असतो तो दिसतं कसा बाळ दिसतो कसा तो बघतो कसा कारण त्याचे डोळे बंदच असतात ना अजूनही पण तो बघणार केव्हा तो बोलणार केव्हा याच्याबद्दल चर्चा चालू होतात त्याचं नाव काय ठेवायचं ह्याच्याबद्दल चर्चा चालू ठेवतात त्याची उंची आहे का तो दिसतो तो किंवा ती काय असेल ते दिसतो किंवा दिसते कोणासारखा कोणासारखे ह्याच्यावर सुद्धा बोललं जातं इतकं त्याची चर्चा होते सबंध घराच्या केंद्रस्थानी ते बाळ असतं तर त्या अशा बाळाच्या काही वर्षभरातल्या विधींबद्दल आपल्याला बोलायचं आहे पहिल्यांदा असं आपल्याला दिसतं की पाचव्या दिवशी पाचवीची पूजा असते याच्यामध्ये एक धार्मिक समजूत आहे ती किती खरी किती खोटी ही गोष्ट वेगळी पण आपला विश्वास असो नसो ह्यासारखे विधी केले जातात त्याला पाचवीची पूजा म्हणतात त्याच्या मागची कल्पना अशी आहे की सटवाई असते ती बाळाच्या कपाळावरती त्या बाळाचं भविष्य लिहित असते आणि म्हणून त्या दिवशी एक छोटीशी पूजा करायची असते आणि पूजा करून देवाला प्रार्थना करायची असते की या माझ्या बाळाच्या कपाळी तू छान नशीब लिही त्याचं तो किंवा ती काय असेल ते चांगल्या प्रकारचं आयुष्य घालवू दे उत्तम प्रकारचं आर्थिक आणि सामाजिक बा मान मान्यता त्याला किंवा तिला मिळू दे अशा प्रकारची प्रार्थना हे लोक करत असतात त्याला पाचवीची पूजा असं म्हणतात हा एक महत्त्वाचा विधी आपल्याला दिसतो त्याच्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा आणि अगदी अगदी अतिशय लोकांचा आवडता विधी म्हणजे बारसं बारशाच्या वेळेला मुलाचं किंवा मुलीचं नाव काय ठेवायचं याच्याबद्दल आधीपासून संशोधन चालू असतं कितीतरी नावं कोणाकोणाला विचारतात कोणी कोणी गुगलमध्ये जाऊन पण सर्च करतात की किती नावं आहेत कोणकोणती वेगळी नावं आहेत त्याच्यामध्ये दोन अक्षरी नावं पाहिजे का तीन अक्षरी नाव पाहिजे चार अक्षरी नाव पाहिजे का मग कोणी घरात आजीबाई वगैरे असल्या तर त्या सांगतात नाही नाही हं आजोबांचं नाव ठेवायचं किंवा आजीचं नाव ठेवायचं किंवा देवीचं नाव ठेवायचं असं खूप चर्चा होते त्याच्यावरती आणि अखेरीस एखादं नाव निश्चित केलं जातं आणि मग तो बारशाचा सुंदर असा विधी होतो लोकांना बोलावलं जातं आणि मग पाळणा म्हटला जातो पाळणा नावाचं एक ग गीत असतं ते एक दोन गीतं स्त्रिया म्हणतात आणि त्या बा बारशाच्या वेळेला क एक प्रथा फार चांगली प्रथा आहे की ती आत्या असते ती त्या बाळाच्या कानामध्ये कुर्र असं करते आणि मग बाळाचं नाव सांगते आणि मग ते नाव सांगून झाल्यावरती आई आपली पाठ पाळण्याला देते आणि पाळण्याला झोका देते त्याच्यानंतर मग बाळाची पहिली पाच नावं घे घेतली जातात आणि मग महाराष्ट्रामध्ये तर फार सुंदर विधी आहे की पहिली तीन नावं असतात ती देवाचीच नावं असतात आणि मग कुणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी तुळजाभवानी घ्या कोणी भवानी आई घ्या वगैरे अशा प्रकारे म्हणत म्हणत तीन नावं जाली की मग चौथं आणि पाचवं जे नाव असतं ते मात्र बाळाचं नाव ठेवलं जातं मुलगा असेल तर मुलाचं मुलगी असली तर मुलीचं आणि मग लोक जमलेले असतात छान त्या त्यांचं त्यांना आहार वगैरे चांगला जेवण चांगलं दिलं जातं चर्चा होतात गप्पा होतात मुलाला खूप शुभेच्छा दिल्या जातात छोट्या बाळाचं औक्षण केलं जातं आणि मग हे बारसं संपतं फार मोठा आणि छान समारंभ असतो तो अलीकडच्या काळामध्ये तर बारसं फार मोठं जोरदार करतात म्हणजे मुलाचं अगदी छोटे छोटे छोटे छोटे सुद्धा पुष्कळ फोटो काढले जातात त्या फोटोंचं प्रदर्शन असतं आणि छोटा सीन केला जातो वगैरे वगरे का अगदी इवेंट मॅनेजमेंटचा वापर करून फार सुंदर केलं जातं बारसाही ज्याच्या ज्याच्या पद्धतीप्रमाणे आवडीप्रमाणे आणि आर्थिक कुवतीप्रमाणे हे बारसं घडत राहतं त्याच्यानंतरचा एक महत्त्वाची गोष्ट असते ती तीही पण सगळ्यांच्या घरामध्ये असते ते म्हणजे देवाला जाऊन यायचं प्रत्येकाचं जे कुलदैवत असतं त्या कुलदैवताच्याकडे जायचं कुलदैवताच्या ठिकाणी जायचं ज्या गावी असेल त्या गावी त्याच्यात मंदिरामध्ये जायचं आणि देवाच्या पायावरती त्या बाळाला ठेवायचं अशी एक श्रद्धावान लोकांची पद्धत असते पुन्हा पुन्हा पुन्हा हे मला सांगावं लागत आ हे की ह्या ह्या सगळ्यामध्ये प्रत्येकाचा विश्वास असतोच असं नाही पण तरीसुद्धा ही प्रथा आहे हे पाळलं पाहिजे असं म्हणून ते केलं जातं विश्वास असो नसो ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात तेव्हा देवाला जाऊन येणं आणि कुठल्या तरी एका त्या मोठ्या शक्तीनं ह्या बाळाला पाठिंबा द्यावा त्याच्या पाठीशी राहावं अशा प्रकारची प्रार्थना केली जाते त्याच्या त्याच्यानंतर मग काय होतं की महिन्याचा वाढदिवस येतो मग महिन्याच्या वाढदिवसादिवशी पुन्हा लोकांना बोलवायचं त्या वाढदिवसाचं सगळं पुन्हा पहिल्यासारखं अगदी एक महिना झालेल्या बाळाचं आत्तापर्यंत काय काय झालं आहे नवीन त्याच्यामध्ये बदल कोणते झाले आहेत आता बाळ कोणासारखं दिसत आहे याच्यावरती चर्चा केली जाते जेवण बिवण झालं की घातलं जातं आणि मग हा वाढदिवस छान आनंदाच्या वातावरणामध्ये संपतो त्याच्यानंतरचा जो विधी आहे ना तो विधी आहे तो म्हणजे जावळाचा विधी बरं का जे ह्या जावळाच्या वेळेला आता बाळाचं जावळ वाढलेलं असतं मग ते आता काढून टाकायला पाहिजे त्यामुळे ह्या जावळाच्या विधीला नापिताला फार मान असतो बरं त्याला बोलवलं जातं त्याला टॉवेल टोपी दिली जाते त्याला काही पैसेही दिले जातात आणि मग मोठ्या विधिवत रीतीनं त्या बाळाचे केस कापले जातात बाळ रडतं कारण त्याला ते केस कापलेले आवडत नाही जरासं दुखतं हे काय चाललं आहे हे कळत नाही ते रडतं पण त्याच्या रडण्याकडे कोणी लक्ष देत नाही एरव्ही बाळ रडाय लागलं तर अगदी जीव वर खाली होत असतो आजी आजीचा आजोबांचा असेल आईचा असेल आत्याचा असेल की बाळाचं रडणं हे का का बरं रडतं पोटात दुखत असेल का आणि काय होतं असेल का वगैरे काळजीनं जीव जात असतो पण आता बा जावळाच्या वेळेला बाळ रडायला लागलं तर कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याला दाबून त्या नापिताच्या गा मांडीवरती बसवतात आणि छान जावळ कढतात आणि जावळ काढल्यावर किती बाळ छान दिसतं जावळ कमी आहे का जास्त आहे याच्यावरती चर्चा करत करत हा पण विधी संपून जातो आणि त्याच्यानंतरचा जो विधी आहे ना तो तो तो तर फारच सुंदर आहे आणि आता बाळ थोडा मोठा झालेला असतो किंवा मोठी झालेली असते असा आपण म्हणूनया तर ती मोठा झालेला किंवा मोठी झालेली ही जी हे जे बाळ असतं ना त्यांना काहीतरी थोडं थोडं थोडं थोडं खायला लागलेलं असतं आधीपासून थोडं थोडं भरवतच असतात पेज वगैरे सुद्धा आधीपासून भरवलेली असते पण आता ते खायला लागतं ना म्हणून त्याचा उष्टावणाचा विधी करतात फार सुंदर करतात फार सुंदर करतात छान पाट घालतात त्याच्यापुढे छान ताटली छोटीशी ठेवली जाते आणि मग त्या ताटलीत ते वाढलं जातं एक फार छान गाणं आहे बरं का की दीपका मांडिलें तुला सोनियाचें ताटं जडविला घडविला चंदनाचा पाट फार सुंदर गाणं आहे त्या त्यामध्ये सगळं आईने घात ताईने घातली पहा सुंदर रांगोळी पित्याने रेखील्या गोड भविष्याच्या ओळी असं ते असे ते कडवं आहे त्याचं तर ते तसं सगळं घडत जातं मोठ्या कौतुकांनं बाळाचं जेवण बघितलं जातं कारण आहार सगळ्यात महत्त्वाचा आहे ना आपण आहार कसा घेतो किती घेतो कोणत्या प्रकारे घेतो त्याच्यावर तर आपलं आरोग्य अवलंबून असतं आणि बाळाला लहानपणापासून आ आ आ आरोग्याच्या चांगल्या सवयी लाव्यावा लागाव्यात म्हणून हा विधी केला जातो आणि वर्ष संपतं त्यावेळेला येतो तो वाढदिवस हा वर्षातला शेवटचा विधी म्हणायला पाहिजे मोठ्या जोशात जोरात आवडीने आनंदाने आणि जोरदारपणे हा वाढदिवस साजरा केला जातो छोट्या छोट्या आणखी असलेल्या जवळपासच्या बाळांना बोलवलं जातं त्यांच्या आईवडलांना बोलवलं जातं आणि मस्तपैकी न एक वर्षाचा झालेला हा बाळ आता काय काय करायला लागलेला आहे तो चालतो आहे का तो बोलाय लागला आहे का एक दोन शब्द तो कसा बघतो तो कसा हसतो ती कशी आ करत गाणं म्हणते अशा व भरपूर चर्चा होत राहतात आणि मग त्या बाळाच्या भोवती सारे लोक जमलेले लोक त्या आनंदोत्सव करीत राहतात आणि मग हा वाढदिवस साजरा होतो असं सबंध वर्ष अनेक अनेक विधींनी भरलेलं आणि आनंदाने भरलेलं असतं